यवतमाळ जिल्ह्यात राहण्यासाठी स्थानिक पर्याय उपलब्ध तर नाहीत पण तिथे होटेल रूम्स ॲव्येबल मिळतात ए सी नॉन ए सी तरी बी तिथे शिक्षणासाठी येणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण होतात बाहेर तिथे य शिक्षणाच्या होस्टेलसुद्धा ॲवेयेबल आहे तसे अनेक रोजगार म्हणजे तिथे कोणी नोकरीसाठी गेलं तर त्याच्या राहण्यासाठीची पूर्ण सुविधा तिथे उपलब्ध आहे असे मला वाटते